शिकलेली माणसं ही सभ्य ना सभ्य नसतातच कारण शिक्षित असो किंवा अशिक्षित असो असा कुठचा माणूस असा नसतो की जो सभ्य असतो आणि शिकलेली माणसं ही तर मुळातच नसतात कारण नियम पाळणारी असतात जरूर कारण आज आजकाल कायद्याची भीती आहे त्यामुळे नियम पाळणारी माणसं ही शिकलेलीच असतात पण सभ्य माणसं ही शिकलेली असतात असं मला वाटत नाही